हो गाण्यामध्ये तसं म्हणाल तर माझ्या आवडच्या शैली म्हणजे मला भावगीतं खूप आवडतात ज्याच्यामध्ये भाव असतात खूप आणि भक्तिगीतं हे सर्वात जास्त आवडता जॉनर कारण याच्यामध्ये ईश्वराशी एकरूप व्हायला मिळतं ईश्वराची स्तुती करायला मिळते ज्याप्रकारे म्हणजे मी देवाची भक्ती पण करू शकतो आणि सायमल्टेनियसली म्हणा की मी गाणं गातो म्हणजे माझा छंद जोपासता जोपासता ईश्वराची भक्तीही होते माझ्याकडून तर हो भक्तीगीत खूपच आवडतात त्यानंतर सॅड साँग्स दर्दभरे गीत जे आहेत ते आवडता जॉनर कारण दुःख व्यक्त करता येतं जेव्हा पण मी नाराज असतो किंवा मला वाईट वाटलेलं असतं हर्ट झालेला असतो तेव्हा मी मग दर्दभरे गीते म्हणतो म्हणजे सॅड साँग्स म्हणतो मग ते गातो कारण मग ते गायल्यानंतर माझं दुःख कमी होण्यास मला मदत होते तर या माझ्या काही तीन चार आवडत्या शैली आहेत गाण्यामधल्या